शिवण्याच्या निरनिराळ्या रचना मी पुस्तकातून किंवा कुठल्या मासिकातून नाही पाहिल्या मी ज्यांच्याकडे शिवण क्लास केला त्यांच्याकडेच मी शिकले आणि त्यांनी दिलेल्या नोट्स वहीत व्यवस्थित लिहून घेतल्या आणि त्याच नोट्स वाचून मी माझ्याकडे आलेले ब्लाऊज शि शिवते आलेले ब्लाऊज शि शिवते आणि न मी ज्यांच्याकडे माझ्या मते मी ज्यांच्याकडे शिकली ते ह्या कलेत खूप माहिर आहेत कारण त्या लग्नाच्या ऑर्डरचे कपडे घेतात अरिवर्कची ब्लाऊज घेतात लग्नाचा घागरा घेतात वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊजला डिझाईन करायची असेल तर ती करतात लग्नासाठी किंवा हळदीसाठी नऊवारी साडी त्यावरील वेगळ्या पद्धतीचं ब्लाऊज शिवून देतात वेगवेगळे ड्रेसेस शिवतात उदारणार्थ नमन शिवजयंतीचे ड्रेसेस किंवा फेटे हे त्या मॅडम खूप छान शिवतात तर मी त्यांनी शिकवलं तेच वहीमध्ये नोट करून घेतलं ते तेच वाचून मी मी देखील ब्लाऊज शिवते फ्रॉक शिवते परकर अ असं मी देखील शिवते आणि मग काय मला त्यातूनही वेगळं करायचं असेल वेगळे गळे करायचे असेल पाठीमागचे बॅक नेकचे तर ते मी यूट्यूब बघून करते यूट्यूवर माझा आवड म्हणजे मी नेहमी बघते तो चॅनल तर तो दिलीप टेलरचा आहे ते मी पाहते आणि ते पाहून मी करते कधी दुसरेही बघते चॅनल पण जास्त करून ते बघते म्हणजे ते मला कसं पटकन समजतं आणि ते खूप छान पद्धतीने मा म्हणजे माझ्या डोक्यात बसेल मला समजेल असं शिकवतात म्हणून मी ते दिलीप टेलरचं चॅनल बघते तसं रेग्युलर जास्तकरून ते बघते पण बाकी मी इतरही चॅनल खूप सारखी पाहतच असते यूट्यूबवर ए ह्यांनी कसा गळा केला आहे त्यांनी कसा केला आहे प्रिन्सेस कटचे ब्लाऊज कसे यांची पद्धत काय आहे त दुसऱ्यांची काय आहे ही पद्धत देखील मी वेगवेगळी म्हणजे डिझाईनचे गळे प्रिन्सेस कट ब्लाऊज अरिवर्कचे ब्लाऊज बाहींची डिझाईन हे मी सगळं यूट्यूबवर बघूनच जास्त करते बाकी जे साधे आहेत साधे ब्लाऊज फोर टक्सचा आहे हे मी माझ्या मॅडमने दिलेल्या नोट्स कटोरी फोर टक्सचे असे साधे आहेत ते मी मॅडमने दिलेल्या नोट्सवर करते आणि बाकी जे मला जमत नाही जे मला पटकन लक्षात येत नाही नोट्स वाचून पण ते ब्लाऊज मी यूट्यूबवरच जास्त करून बघते त्यातली त्यात मी दिलीप टेलर हे चॅनलवर जाऊन जास्त पाहते